चित्रपट कोणत्या प्रकारचे आवडतात असं म्हणाल तर आमचं लहानपण असं हे एक एक मरा बॉलिवूड चित्रपटांशीच गेलं पण जसजशी आम्हाला त्यातली समज येऊ लागली जसजसं वय वाढू लागलं तसं ची चित्रपट आम्ही पाहत गेलो त्यामुळे आता आमची चित्रपटांमधली आवड बदलेली आहे तर माझ्याविषयी म्हणाल तर मला वास्तवदर्शी आशयघन आणि मसालाविरहित चित्रपट आवडतात उदाहरणार्थ अनेक चित्रपट आले येतात आता पूर्वी पण श्याम बेनेगल म्हणा मृणाल सेन म्हणा ऋत्विक घटक म्हणा श्याम सत्यजित रे म्हणा किंवा असे गोविंद निलानी म्हणा असे काही जे चित्रपट दिग्दर्शक आहेत निर्माते आहेत त्यांनी अतिशय सुंदर चित्रपट दिले आहेत ज्यात ते चित्रपटामध्ये कन्टेन्ट जो आहे त्याची कथा आहे ते कथानक आहे त्या व्यक्तिरेखा आहेत या समाजातल्या लोकांच्या व्यक्तिरेखा आणि त्या वास्तवदर्शी आहेत आणि त्याच्यामध्ये कुठली फँटसी नाही आहे त्याच्यामध्ये कुठली अवास्तव अतिवास्तवता नाही आहे अवास्तवता नाही आहे त्यात मालमसाला ह्या अशा ज्या बॉलिवूडमध्ये एकोणीसशे पन्नासाव्या दशकापासून सत्तर ऐंशी दशकापर्यंत चालत आल्या होत्या त्या नाही आहे त्या आता आवडणं कठीण झालं आहे कारण तुमची जसजशी संप चित्रपटामध्ये अशी समज वाढत जाते जसजसं तुम्ही वाचत जाता जसजसे तुम्ही चित्रपट पाहत जाता आणि अशा चांगल्या चांगल्या चित्रपट आता जी चित्रपट महोत्सव आहेत त्याच्यामधून येणारे अतिशय उत्तम उत्तम चित्रपट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला गाणी नाही सापडणार ज्याच्यामध्ये तुम्हाला हिंसा नाही सापडणार अनावश्यक हिंसा नाही सापडणार पण ते आशयघन आहेत अतिशय चांगल्या कथानकावर बेतलेले आहेत अतिशय चांगल्या विचारावर बेतलेले आहेत अतिशय सुंदर सहज सुंदर नॅचरल अभिनयाने नटलेले आहेत त्यामुळे हे चित्रपट मला आवडतात ते ह्या चित्रपटामुळे फार आता आता उदाहरणार्थ मला बघायला तर टेस्ट ऑप चेरीज हा इराणी चित्रपट आहे फार सुंदर चित्रपट आहे मी हल्लीच तो पाहिला आहे आणि त्या चित्रपटामध्ये फार सुंदर रीतीने तो चित्रपट दाखवलेला आहे त्याच्यामध्ये एक माणूस आपल्या आपला अंत त्याने ठरवलेला त्याने आपला एक खड्डा मारून ठेवलेला आहे आणि तो ते खड्डा त्याला गाडू इच्छिणं गाडू शकणाऱ्या माणसाच्या शोधात तो शहरातून फिरतो आहे आणि की त्याला तिथे समाधी घ्यायची आहे समाधी म्हणण्यापेक्षा त्याला स्वतःला संपवायचं आहे आणि तो त्या खड्ड्यात राहणार आहे नंतर तो मेल्यानंतर तेव्हा माती ओढायची याचसाठी त्याला एक माणूस हवा आहे आणि त्यासाठी तो फिरतो आहे यातून यातून ही कथा ह्या एवढंच कथानक आहे पण हे करण्यासाठी तो कुठे कितीही पैसे मोजण्यास तयार आहे पण त्या समाजात ते करायला सुद्धा माणूस तयार नाही आहे कारण माणसातला माणूस माणसातला देव ज्यावेळी तो सांगतो की मी तुम्हाला पैसे देतो तुम्ही हे माझं काम करा त्यावेळी माणसातला देव जागा होतो आणि माणसातला माणूस जागा होतो माणसामधली एक मानवीय वृत्ती जागी होते त्याला एक प्रकारची भीती म्हणा ही भीती त्याच्या मानसिक मानवी वृत्तीतून आलेली असते आणि ही सर्व साधी साधीसाधी माणसं जी प दररोजच्या पोटासाठी संघर्ष करत असतात तर तीच माणसं त्याला भेटतात पण ती माणसं तो देत असलेला प्रचंड पैसा नाकारून ते काम करण्यास नकार देतात पण एक माणूस असा आहे की ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे विद्वान माणूस आहे आणि त्याला तो ते काम करण्यास तयार होतो कशासाठी तर पैसा नाही पैशासाठी असं नाही आहे ते एक त्याच्या मान माणसं त्याने भोगलेल्या ह्याच्यातून आलेली एक नकारात्मकता आहे नकारात्मकतेला कुठेतरी वाव करून देण्यासाठी तो तो माणूस ते काम त्या माणसाने सांगितलेलं काम करण्यास तयार होतो म्हणजे ही मा वि समाजात फक्त पैशावरच माणसं कुठली कृती करण्यास तयार होतील असा समज हा चित्रपट मोडून काढतो म्हणजे तुमच्यातला माणूस तुमच्यातला सद्सदविवेकबुद्धी तुमच्यातला विवेक हा प्रत्येक वेळी जागा असतो आणि तो तुम्हाला असं काम करण्यास सहसा परवानगी देत नाही असं ह्या चित्रपटाने सांगितलेलं आहे आणि ह्या चित्रपटाची कथा मला फार आवडली आहे आणि चित्रपट अत्यंत सुंदर रीतीने मांडण्यात आलेला आहे च सुंदर दिग्दर्शन केलेलं आहे आणि अब्बास किरियोस्तामीचा तो चित्रपट आहे त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे तर हा टेस्ट ऑफ चेरीज जो आहे हा फार सुंदर चित्रपट तर असे हे वास्तवदर्शी चित्रपट एक विचार सांगणारे चित्रपट एक समाजातल्या विकृतीविषयी बोलणारे चित्रपट उदाहरणार्थ व्हाईट बलूनसारखा चित्रपट आहे जाफर फरायदचा हे असे चित्रपट मला बघणं आवडतं चित्रपटामध्ये हिंसा अनावश्यक हिंसा अनावश्यक लैंगिकता अनावश्यक ती ही फँटसीज गाणी हे हे मनोरंजनात्मक चित्रपट झाले हे मनोरं निखळ मनोरंजन करणारे आणि त्यातून तुम्हाला काही साधत नाही पण हेसुद्धा चित्रपट तुमचं वास्तवदर्शी चित्रपट सु मनोरंजन करतात त्यासाठी तुम्हाला एकरूप करतात तुम्ही त्या समाजात दाखवलेल्या कथेशी जोडले जाता आणि स्वतःची स्वतःशी मेळ घालू लागता त्यावेळी ते असे चित्रपट पाहणं मला नेहमी आवडतं